हॅलो निखील अरे मी आता चांदूर बाजारवरून निघालो मला नागपूरला जायचे आहे तर आता अमरावतीवरून बस ट्रेन काही आहे का असेल तर मला माहिती घेऊन सांगते का मला अर्जंटमध्ये नागपूरला जायचे आहे आता आठ वाजले आहे असेल तर मला सांग मी चांदुर बाजारवरून अमरावतीला एक तासात पोहोचतो मग नाहीतर बस असेल तर ते सांग मी माझे काम संपल्यावर निघू शकतो बस लेट असेल तर ते सांग